आपल्याकडे तुळजाभवानीचं मंदिर आहे धाराशिव धाराशिव म्हणजे धाराशिवमर्दिनीचं धाराशिव धाराशिवमध्ये आपल्याकडे तुळं धाराशिवमर्दिनी एक देवी आहे देवीचं खूप छान मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण विनामूल्य विना खर्चाचं जाऊन दर्शन करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही रिक्षाने दहा रूपये लागतात फक्त त्याच्याजवळच म्हटलं तर आपल्याकडे हातलाई देवीचं मंदिर आहे एक दहा ते वीस रुपयांमध्ये मंदिरात जाऊ शकता खूप उंचावर आहे डोंगर आहे आसपास झाडी आहे भरपूर दरी आहे बघण्यासारखं छान रम्य वातावरण आहे तिथे बघू शकता तुम्ही परत धाराशिवमध्ये आपली धाराशिवची लेणी आहेत फक्त पंधरा ते वीस रुपयामध्ये लेणी बघायला जाऊ शकता खूप जुन्या काळातल्या खूप छान सुंदर मूर्ती आहे तिथे ते बघायला छान वाटेल पंधरा ते वीस मिनिटं पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरतीच आहे धाराशिवमधून तिथं जाऊन तुम्ही दर्शन करू शकता किंवा मु मूर्त्यांचा व वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत ते बघू शकता जवळच तिथून मग म्हटलं तर आपलं तुळजाभवाणीचं मंदिर आहे दे म अख्ख्या महाराष्ट्राची कुलदैव कुलदेवी म्हणून ओळखली जाणारी तुळजाभवानीचं मंदिर तिथं जाऊन तुम्ही आरामशीर भेट देऊ शकता एक धाराशिवमधून लईत लईत पंधरा रुपये खर्च येईल ते पंधरा ते वीस रुपये विनामूल्य खर्च आहे देवीचं छान दर्शन होतं तिथून तुम्ही जवळच म्हटला तर गुरबक्काचं मंदिर आहे मंदिरामध्ये जाऊ शकता जे संत संतामध्ये नावं घेतली जात त्यामध्ये संत गोरोबा काका आहेत त्याचं मंदिर आपल्या इथून फक्त वीस रुपयाच्या अंतरावरती आहे तिथं जाऊन तुम्ही भेट देऊ शकता दर्शन करू शकता खूप मोठं मंदिर आहे जुनं आहे आणि आसपास खूप झाडी आहे नदी आहे पाणी आहे त्यामुळे रम्य वातावरण आहे तिथं आरामशीर एक पंधरा ते वीस मिनिटं तुम्ही बसू पण शकता जवळच खाण्यापिण्याच्या सोयी आहेत त्यामुळे मंदिराच्या ठिकाणी थंड वाटेल